हल्ली मुली खेळतात असे नवे खेळ म्हणजे आता भरपूर प्रमाण विटीदांडू आहे भोवरा आहे सूरपारंब्या आहे म्हणजे भरपूर आहेत खेळ खेळ म्हणणे म्हणजे हे स्पोर्ट्स वेगळे आणि इतर आपल्या इकडे खेळ खेळणारे जाणारे भरपूर आहेत आता विटीदांडू म्हणजे असा तो दांडूचा खेळ असतोय विटी बारकी असते म्हणजे छोटी छोटं लाकूड आणि एक मोठा लाकूड त्याच्यानं मारून खेळायचं मग त्याच्यावरती कावडीने मग त्याच्याबरोबर आपण खेळणे आणि त्याचबरोबर भोवरा आपला ते असंच फिरवून टाकायचा म्हणजे तो गोल फिरतो आहे त्याच्यात पण भरपूर डाव आहेत आणि आणि सांगायचं झालं तर पतंग आहे

सूरपारंब्या हा पण एक उत्तम खेळ आहे आपल्याकडं सहा लोक सहा मुलं एकत्र खेळतात ॲट ए टाईम दोन दोन दोन असे त्याचा एक डाव आहे तो एकदम उत्तम गेम आहे सगळ्यात जास्त आपल्याकडे खेळ खेळणारे जाणारे म्हणजे क्रिकेट

पकडापकडी असू दे किंवा लंगडीपळती असं भरपूर खेळ आहेत आपल्याकडं की आपल्याला जे माहीत नाही आहेत बाहेर कोणाला पण त्यातल्या त्यात एक आपल्या आपल्यालात असतंय की बाबा हा खेळ एक नंबर आहेत तर आणि सगळ्यात जास्त खेळ खेळले जाणारे ते आपल्याकडं लपाछपी असू दे किंवा शिवापाट्या असू दे आणि लंगडीपळती खो खो कबड्डी हे जास्त आपल्याकडे खेळले जातात खेळ परत लगोरी आहे लगोरीमध्ये लगोरी हा खेळ एकदम एक नंबर आहे आता आपल्याकडं लगोरी कसा असतो चार फरशीचे एक आठ फरशीचे तुकडे ठेवायचे आणि एकट्यानं एका टीमने बॉलनं मारून ते पाडायचे आणि एका टीमनं ते लावायचे असा तो खेळ आहे खेळ म्हणजे पूर्णपणे तो ॲक्टिव्हिटाचाच खेळ आहे पूर्णपणे त्यात एक शरीराची वेगळीच एक कसरत केली जाते आणि त्याला चपळही लागते माणूस खूप असा तो खेळ आहे आणि खेळ एकदम आपल्याकडे भारी आहेत खेळ कबड्डी खो खो हे काय मैदानी खेळ आहेतच आणि हा मेन म्हणजे कुस्ती आपल्या इकडचा सगळ्यात सगळ्यात भारी आणि चांगला खेळ आहे कुस्ती मॅट कुस्ती असू दे किंवा मातीतली कुस्ती जबरदस्त आपल्याकडं कुस्ती खेळली जातात आणि सांगली कोल्हापूर हे कुस्तीसाठी फेमसच आहे भरपूर मोठे मोठे दिग्गज आता आपल्या कुस्तीचे इकडे होऊन गेले आहेत